मी पेंटिंगचे शिक्षण घेतलेले नाहीये औपचारिक म्हणजे प्रशिक्षण असं प्रॉपर ट्रेनिंग कुठेच घेतलं नाही जे काही शिकलो ते ऑनलाइनच शिकलो पण हो प्रशिक्षण जर घेतलंं तर आपली जी कला आहे ती अजून चांगली होते आणि प ज्याला य पेंटिंगमध्ये करियर करायचं असेल त्याने प्रशिक्षण हे नक्कीच घेतलं पाहिजे कारण अश्या भरपूर टेक्निक्स असतात कला असतात ब्रश कसा पकडायचा कलर कॉम्बिनेशन कसंं करायचं कुठे कोणता कलर दिला पाहिजे ते वेगवेगळे शेड कसे तयार करायचे किंवा ते कसे वापरायचे त्याचं शिक्षण आपल्याला प्रॉपर प्रशिक्षण घेतलं तरच मिळ मिळतंं ऑनलाइनची अशी जिद्द असेल तर ऑनलाइन बघून बघून पण शिकतो पण प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं